आता दहावी झाल्यानंतर वेगवेगळे करिअर्सचे ऑप्शन्स आता उपलब्ध आहेत तर आमच्या भागात दहावी झाल्यानंतर इंजिनियर त्यामध्येसुद्धा जास्त करून आता आयटीमध्ये जास्त बूमिंग आहे तर आय टी कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनीअरिंग किंवा बी सी ए एम सी ए हे करण्यात मुलांचा जास्त कल आहे त्याहीपेक्षा डॉक्टर बनण्यामध्ये एम बी बी एस डॉक्टर ह्यासाठीसुद्धा मुलं भरपूर तयारी करत आहेत तर हे दोनच फील्ड आहेत असं नाही सी एसारखी जे बी कॉम सी ए वगैरे हे जे फील्ड आहे तर त्यामध्येसुद्धा मुलं त्या दृष्टीनेसुद्धा प्रिपेअर करत आहेत त्याचप्रमाणे सरकारी नोकरी मिळण्याच्या दृष्टीने यू पी एस सी एम बी एस सीच्या दृष्टीने आर्ट्ससारखे साईड घेऊन त्यामध्येसुद्धा मास्टर्स करून यू पी एस सी एम पी एस सीचं प्रिपरेशन करून एक चांगलं करिअर घडण्याच्या बाबतीत मुलं प्रयत्न करत आहेत ते सोडूनसुद्धा काही मुलं हॉटेल मॅनेजमेंटमध्येसुद्धा जात आहेत किंवा काही मुलं वकिली करण्याच्या दृष्टीनेसुद्धा शिक्षण घेत आहेत हे सोडूनसुद्धा काही लोकं प्रत्यक्ष व्यवसायसुद्धा स्वतःचा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत अशा प्रकारे वेगवेगळ्या करिअर ऑप्शन्स आता मुलं निवडत आहेत त्याचप्रमाणे ॲस्ट्रो फिजिक्स किंवा अन्य जे नवीन डेटा ॲनॅलिटिक्स जनरेटी ए आय या दृष्टीनेसुद्धा रिसर्च करून तर त्यामध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने मुलं आता प्रिप्रेशन करत आहेत